हॅलो गुड मॉर्निंग मी तुम्हाला यासाठी फोन केलेला की कस्टमर केअर आहे ना तुम्ही नायकाचे हां तर मी काहीसा प्रोडक्ट्स मागितले मागवलेले नेलपेंट सिरम वगैरे तर मला ते तुमचे प्रोडक्ट्स खूप आवडले नाही अजिबात नाही तू नाही मला जी डिलीवरी डेट सांगितलेली एस्टीमेट डिलेवरी डेट होती त्याच पिरियडला बरोबर आले आणि पॅकेजिंग वगैरे पण खूप व्यवस्थित होती म्हणजे असं डॅमेज वगैरे होतात काही प्रोडक्ट असं ते पण डॅमेज वगैरे काही नव्हते हो ॲक्च्युली माझं ते ह्या तुमच्या इथे नायकाच्या ॲपवर असं आहे ना की थाउजंड प्लस सेल तरच आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो तर माझे थाउजंड प्लसच होतं तर मी ऑनलाईनच पेमेंट केलेलं तर मला काही इश्यू पण आला नाही पेमेंट करताना आणि तो डील्लेवरी पर्सन होता ते पण एकदम पोलाईट होते आणि बरोबर त्याच ॲड्रेसवर वगैरे आणून दिलं त्यांनी तर काही असं हे नव्हतं टेंशन नव्हतं मला ना हो मला भेटला आहे टेन पर्सेंट ऑफ भेटला आहे नेक्स्ट मी जेव्हा मी पर्चेस करेन त्याच्यावरती

माझं नाव तन्वी तन्वी राजे तुमची इथे कुठे काही ब्रँचेस वगैरे आहेत का अच्छा तर मला तुम्ही माझा नंबर आहे हा वाला आहे तर मला काही डीटेल्स वगैरे पाठवू शकता का की कुठचे ब्रँचेस वगैरे आहेत का ॲक्च्युली मी नाही आहे तर हो करीन पण मी नाही तर माझी बहीण येईल प्रत्य तर तुम्ही मी तिचा नंबर देते तुम्हाला मग तुम्ही तिच्याशी कोलाब्रेशन करा मी तुम्हाला डीटेल्स सगळे पाठवते तिचे मी एक हेर सिरम मागवलेला एक नेलपेंट मागवलेली आणि दोन तीन बॉडी केअरचे प्रोडक्ट्स होते ॲक्च्युली मी नायकाचं हां नायकाचं मी फक्त नेलपेंट ट्राय केले आहेत बाकी काय ट्राय नाही केलं आहे हो तर मला ओवरऑल अच्छा ठीक आहे तर ठीक आहे चालेल मला तुमचं म्हणजे ओवरऑल खूप आवडलं म्हणून मी कस्टमर केअर थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तुम्हाला एक थँक धन्यवाद करायसाठी हां मला तेच खूप आवडलं ठीक आहे चालेल मी तुम्हाला डीटेल्स वगैरे सगळे पाठवते ठीक आहे थँक्यू